नक्कीच नक्कीच मला बोलावल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद नक्कीच नक्कीच हो नक्कीच ह कसं असतं की आत्मविश्वास चिकाटी जिद्द या आणि परिश्रम या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्यांकडेच असतातच ठीके पण आपल्याला कोणीतरी जाणीव करून देणारं हवं असतं की माझ्याकडे हे आहे माझ्याकडे कोणती क्षमता आहे ज्या आधारावर मी आयुष्यात पुढे जाऊ शकतो ठीक आहे पण आपल्याला मार्गदर्शना अभावी किंवा मोटिवेशन मिळत नाही त्यामुळे काय होऊन जातं की आपले खेड्यातील असतील शहरातील आ असतील मुलं नाउमेद होत जातात आणि त्यातून ते जे योग्य प्रकारे विकास करायचा स्वताःचा ते ते करू शकत नाही त्यासाठी आम्ही काम करत असतो आणि असे खूप खूप आमच्याकडे विद्यार्थी नंतर येतात मला भीती वाटायची मला विश्वास नव्हता परंतु जेव्हा मी तुमचं मोटिवेशनल लेक्चर ऐकले त्यानंतर माझ्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि आता मी बिनधास्तपणे कुठेही कोणत्याही स्टेजवर बोलू शकतो या पद्धतीने ह हां हो नक्कीच नक्की हो हो हो हो

हो एकदम बरोबर बोलले तुम्ही शहरी आणि ग्रामीण असा भेद असल्यामुळे नक्कीच विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक कमीपणाची भावना निर्माण होते की माझं शिक्षण जे झालेलं आहे ते प्राथमिक शाळेत किंवा सरकारी शाळेमधून झालेलं आहे आणि खाजगी क्षेत्रातले जे आहेत ते पुढे गेलेले आहेत मग आम्ही हेच काम करत असतो की त्या विद्यार्थ्यामध्ये आम्ही आत्मविश्वास निर्माण करतो की त्याला सांगतो की भाषा जरी माध्यम अडचण असलं तरीबी स्वतःच्या भाषेतून समजून घेऊन आपन पुढे जाऊ शकतो आणि हे जगामध्ये आतापर्यंत सिद्ध झालेले आहे जयंत नारळीकर असतील त्यांनी मराठी भाषेतून अभ्यास करून हे एक संयशोधक म्हणून पुढे आलेले शास्त्रज्ञ म्हणून पुढे आले आपल्याला माहीत आहेत तर आम्ही या स्पीकर मोटिवेशनच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या क्षमता ओळखा तुमच्याकडे जे आहे ते मौल्यवान आहे आणि जे तुमच्याकडे मूल्यम आहे मौल्यवान आहे त्याचा आधारावरच तुम्ही पुढे जाऊ शकता ही समज त्यांच्यामध्ये निर्माण केल्यानंतर ती जेव्हा जागरूक होता त्यावेळेस ते पूर्ण क्षमतेने काम करायला लागतात नक्कीचच नक्कीच हो नक्कीच सर पुढे जाण्यासाठी खूप साऱ्या संध्या आहेत आणि नक्कीच आपण परत या विषयावर जास्त वेळ घेऊन आपण चर्चा करूया तर मला नक्कीच नंतर तुमच्याकडे परत यायला आवडेल मलाही बोलवल्याबद्दल आपण धन्यवाद